सांगली जिल्ह्यामध्ये मुख्य शैक्षणिक संस्था ह्या भरपूर अशा आहेत त्यामध्ये प्रामुख्याने कॉमर्सच्या संस्था जरा जास्त आहेत जसं की लट्टे एज्युकेशन सोसायटी आहे त्यांच्या कॉमर्सच्या संस्था जास्त आहेत किंवा चिंतामणराव कॉलेज वगैरे जे आहेत त्यांच्यासुद्धा च कॉमर्स च्या संस्था भरपूर आहेत तसंच त्यासोबत भारती विद्यापीठ आहे जिथं तुम्हाला मेडिकल रिलेटेड भरपूर अशा आणि मॅनेजमेंट रिलेटेड भरपूर अशा सुविधा तुम्हाला मिळतात आणि त्याच्या पण संस्था भरपूर मोठ्या आहेत तो कॅम्पस पण भरपूर मोठा आहे त्याच्यासोबत सोबतच वालचंद आणि विलिंग्डन हे पूर्ण जुने कॉलेज आहेत वालचंद कॉलेज हे इंजिनीअरिंगचं कॉलेज आहे ज्यामध्ये तुम्हाला उच्च प्रतीचं नॉलेज मिळतं तसंच मिरजमध्ये मिरज पॉलटेक्निक सांगली जिल्ह्यातच मिरज पॉलटेक्निक हे पूर्ण जुन्या पद्दे म्हणजे जु खूप इंग्रजांच्या काळातलं कॉलेज आहे कॉलेज आहे जे तुम्हाला जे तुम्हाला भरपूर पद्धतीचं नॉलेज हे शेअर करतं आणि उच्च प्रतीचं शिक्षण हे इथं मिळतं त्याच्यासोबतच इथल्या लोकांना इथल्या सांगली जिल्ह्यामध्ये जास्तीत जास्त कॉमर्स आणि मॅनेजमेंट एम बी ए करणारे भरपूर लोक आहेत तसंच व्यवसायिकदृष्ट्या सज्ज असलेले सांगली भरपूर लोक इथं व्यवसाय करण्यासाठी बाहेरचे कोर्ससुद्धा शिकत असतात जसे की एम बी ए वगैरे कोल्हापूरमधून किंवा बाहेरचे पुणे युनिवर्सिटीमधून एम बी ए वगैरे करत असतात त्याच्यासोबतच त्याचा उपयोग त्यांच्या स्वतःच्या घरच्या बिझनेसमध्ये किंवा नवीन बिझनेस चालू करण्यासाठी करत असतात तसेच सांगलीमध्ये जास्तीत जास्त सी ए करणारे जसे की चार्टड अकाऊंटंट करणारे लोकं भरपूर आहेत आणि त्यांचा निकाल पण भरपूर जास्त लागतो तसेच सांगलीमध्ये कोचिंग क्लासेस म्हणाला तर कॉमर्सचे क्लोसिंग कोचिंग क्लासेसमध्ये जोशीव्या अकाउंटिंगची क्लासेस किंवा मगदूम अकाऊंटन्सी क्लासेस हे भरपूर व व जुने पूर्ण विख्यात आणि फेमस असे प्रायवेट कोचिंग क्लासेस आहेत ज्यांची फी म्हणजे फी अशी परवडण्यासारखी कुणालाच नसते कुठल्याच कॉलेजची फी परवडण्यासारखी नसते पण त्यांची फी ती सव म्हणजे कमी जास्त अशा माणूस जर म्हणजे तो मुलाची परिस्थिती बघून कमी जास्त करू शकतात आणि भरपूर असे शिक विषय लोकं शिकण्याचा प्रयत्न करत असतात जसं की सांगलीला ढोलताशा पथकसुद्धा भरपूर लोकं शिकायला प्रयत्न करतात व खेळ खेळात लेझिम लेझिमसुद्धा भरपूर लोकं सांगलीमध्ये खेळत असतात